रोहित बोलतआहेत ना रोहित मी गुजरातमधून बोलतो आहे नितीन मला सोशल मिडीयावरती तुमचा नंबर मिळाला रोहित गाईड म्हणून तर मला महाराष्ट्रामध्ये यायचं होतं आपल्या महाराष्टीयन सण जे आहेत ते मी मग फॅमिलीसोबत येणार आहे मला ते सेलिब्रेट करायचे होते तिकडे मला थोडीफार काय माहिती देऊ शकाल काय कुठले कुठले सण आणि काय त्याच्याबद्दल माहिती थोडी

अच्छा अच्छा

हां हां हां हां हां बरोबर हो कोकणातल्या गणपतीबद्दल ऐकलं आहे मी पण गणपतीबद्दल म्हणजे गणपतीमध्ये येणं उत्तम आहे मला काय थोडी फार आणखीन माहिती देऊ शकाल त्याबद्दल

म्हणजे गणपतीच्या वेळेत आलं तर तुम्ही ॲवेलेबल असणार आमच्यासाठी तिथे चालेल रोहित तुमचे पैसे किती होतील काय त्याचे गाईडचे ठीक आहे रोहित मी मी तुम्हाला गणपतीच्या ह्याच्यात फोन करून आपलं फिक्स करून सांगतो आपण भेटू लवकरच ओके थँक्यू रोहित थँक्यू